इंजिनीअरिंग कॉलेजला फोन लागला ना प्रिन्सिपॉल सर बोलतात ना सर सर मला ते इंजिनीअरिंगला ॲडमीशन घ्यायचं आहे अ हां हां मी सत्याऐंशी टक्के मिळालेले आहेत मुलगी आहे मुलगी सत्याऐंशी टक्के मिळालेले आहेत हो सर नाही सत्याऐंशी सत्याऐंशी मिळालेले आहेत सर टक्केवारी हो हो हो एटी सेव्हन एटी सेव्हन मिळालेले आहेत हा हा तर मग त्याची फी वगैरे कशी काय आहे वार्षिक हं हं वार्षिक भरावी लागते का मग सहामाही भरावी लागते किंवा बरं बरं बरं बरं आणि काही बरं बरं बरं गव्हर्मेंटची स्कॉलरशिप वगैरे मिळेल का बरं बरं बरं बरं अच्छाच्छाच्छा इंजिनीअरिंग आता म्हणजे मला तिथून येण्यासाठी काय गाडी वगैरे असते कॉलेजची गाडी वगैरे असते का येणं जाणं करावं लागेल सर मग बरं बरं बरं बरं बरं नाही नाही होस्टेललाच राहायचंय आणि होस्टेलवरून येणं जाणं करायचंय मग आपल्या गाड्या म कॉलेजच्या गाड्या येतात का कसं काय आहे अच्छा अच्छा मग त्याची फी वगैरे भरावी लागते का काही वार्षिक बरं बरं बरं काय हरकत नाही चालेल चालेल हो हो हो आणि ॲडमिशन कधीपासून सुरू होणार आहे बरं बरं बरं बरं बरं चालेल चालेल कारण कसं तुमचं मानव इंजिनीअरिंग कॉलेज जे आहे तर आणि मी राहतो अकोल्यात अकोल्यापासून आपल्या मानव इंजिनीअरिंगच्या गाड्या वगैरे येत असतील ना मग त्या त्या तुमच्या हां हां अकोल्याहून एक गाडी येते ना मग चालेल चालेल सर तर काय हरकत नाही सर मग मी उद्या येतो मग बरं बरं बरं चालेल चालेल चालेल चालेल चालेल काय हरकत नाही मी उद्या भेटीसाठी कधी येऊ सर मग सकाळी येऊ का दुपारून येऊ दोन वाजता का अकरा वाजता येऊ दोन वाजतानंतर येऊ का ठीक आहे ठीक आहे सोबत काय आणायचंय मग आधार कार्ड वगैरे आधार कार्ड टी सी मार्कलिस्ट बरं बरं चालेल सर काय हरकत नाही थँक यू सर थँक यू ओके ओके हो सर